आवाज जर थकलेला असेल आवाज जर कर्कश होऊन राहिला असेल तर सर्वात पहिले आपण तानपुराची मदत घेतो आणि तानपुरा घेतल्यानंतर सगळ्यात पहिले षड्ज लावतो त्यामुळे आपल्या मनाला शांती मिळते आणि शांती मिळाल्यावर आपण प्रत्येक स्वर हे हळूहळू हळूहळू प्रत्येक स्वर आपला हा लागायला लागतो आप माझा आवाज जपण्यासाठी सकाळी उठून मी रियाज करते गरम पाणी सोबत ठेवते आणि नेहमी जर सतत रियाज करत राहलो तर आपला ने आवाज नेहमी चांगला राहतो आणि आवाज आणखी जपण्यासाठी आपण म्हणा आंबट पदार्थ जे आपल्याला चिंच असते दही म्हणा हे जास्त खण्यात न यावे याची मी दक्षता घेते आणि म्हणूनच आवाज थोडासा असं जपल्यासारखा वाटतो आणि आवाजात ती मधुरता येते तसंच आपण मध गुळ म्हणा साखर हे पदार्थ आपण जास्त खावे ज्याना की आपला आवाज गोड होतो जसं जेष्ठमध यानं सुद्धा आपला आवाज गोड होतो म्हणून अशा प्रकारचे तंत्र मी वापरात वापरण्यात आणते